आम्ही एकदा साऊथ इंडियाला फिरायला गेलो होतो त्यावेळेला आमच्या कंपनीने ज्या कंपनीबरोबर आम्ही फिरायला गेलो होतो त्या कंपनीने एका कॉन्सर्टला आम्हाला ते घेऊन गेले होते आम्ही सगळे स्थानापन्न झालो आणि समोर गाणं सुरू झालं शब्द माहीत नाहीत अर्थ कळत नाही परंतु त्या गायकांनी आमच्यापर्यंत त्याच्या भावना व्यवस्थितरित्या मांडल्या पोचवल्या आमच्या अंगावरती अक्षरशः आनंदाने शहारे आलेले होते नाही कळलं नक्की तो काय गातो आहे त्याचे शब्द काय आहेत परंतु आलेली अनुभूती मात्र आम्ही विसरू शकलो नाही याचप्रमाणे आसामलासुद्धा ते जे लोक काय गातात त्यांचे शब्द कळत नाहीत परंतु भावना मात्र निश्चित आपल्यापर्यंत पोहोचतात